हो स्वयंपाकामधे मला भरपूर वेळ घालवायला आवडतो कारन स्वयंपाक घर हे सुद्धा एक मंदिर आहे यामधे तुम्ही जोपर्यंत संपूर्न शुद्ध अंतरात्म्याने तुमचे पदार्थ बनवनार नाही तोपर्यंत त्याला चव येत नाही उदारनार्थ सांगायचं झाल्यास टोमाटो रॉईस पुलाव जो आहे हा माझा आवडता पदार्थ आहे आणि तो मी अतिशय तन मन धनाने बनवत असतो कॉलेजमधील माझे जे मित्र आहेत ते आजही माझ्या हातचा टमाटा रॉईस पुलाव खान्यासाठी उत्कृष्ट असतात म्हनून मला टमाट्याचा जो राईस पुलाव आहे तो अतिशय आवडतो आनि रेसिपीतील बारकावे जानून घेतल्याशिवाय वेळखाऊ रेसिपी जर मला सांगायची झाल्यास तर मिरच्याची भाजी ही अतिशय कठीन अशी रेसिपी मला वाटते कारन यामधे अनेक पदार्थ हे फार बारकावे आनि व्यवस्थित टाकावं लागतात कारन यामधे जर कुठलीही चूक झाली तर ही मिरच्याची भाजी जमत नाही मिरच्याची भाजी ही आमच्याकडे विदर्भामधे अतिशत चवीने खाल्ल्या जाते तसे तं अशी ही मिरच्याची भाजी पाहुनचारामधे वाढल्या जाते म्हनून मिरच्याची भाजी ही रेसिपी वेळखाऊ आहे असं मला वाटते